मोहिनी मला तुला जरा एक सांगायचं होतं ते आपलं जे पासपोर्टचे नुतनीकरण करावे लागते ते कसे करतात गं अरे हां तू तर केलेलं ना तसं मला करायचं आहे म्हणजे तू केलं होतं जेव्हा तुला परदेशात परदेशात जायचं होतं तेव्हा तू केलं होतं तुझ्या मुलांकडून तसेच मी आत्ता माझ्या नवऱ्याला माझ्या म्हणजे माझ्या मुलाला माझ्या सुनेला विचारलं तर ते बोलले की मोहिनी गेलेली तिला विचार तर मग मी तुला विचारते मला एकदा तू सांगशील तू कसं केलेलं आणि म्हणजे त्यासाठी तू काय काय केलं होतं काय काय प्रो काय काय त्यासाठी काय काय डॉक्युमेंट्स लागले होते तुला काय काय प्रोसेस केली होती आणि ती प पासपोर्टची नुतनीकरण कशी केली होती जरा मला सांगशील आणि तू जाण्यापूर्वी त्यासाठी म्हणजे खूप आधीच केली होती ती प्रक्रिया तर म्हणून म्हटलं मोहिनीला विचारून बघू अरे हां आणि तुला त्यामध्ये खूप कमी पैसे देखील लागले होते असं तू मला सांगितलेलं ना म्हणून म्हटलं मोहिनीला विचारून बघू या आपण आणि तू मला जरा समजून सांगितली होत्या त्या दिवशी ते मला सगळेच समजले होते आणि म्हणजे तू मला सांगितलेली की ते रिव हे करून घे म्हणजे तुझी ती एक्सपायर झाली होती ना ती तारीख तर मग तुला त्याची प्रोसेस करावी लागली ती सुद्धा मला समजलं म्हणजे ती फक्त प्रोसेस करावी लागते आपण डॉक्युमेंट्स न्यावे लागतात ना त्यासाठी ठीक आहे चालेल थँक्यू करून घेते मी ते उद्याच